बोला ताई बोला ताई हो मी कारपेंटर बोलते आहे काय काय बनवायचं आहे तुम्हाला अच्छा

अच्छा अच्छा बरं तर तुमचा बचट बजेट वगैरे किती आहे सांगू शकता का दो अच्छा दार कसं स्लायडिंगवाला बनवायचं आहे तुम्हाला

अच्छा अच्छा म्हणजे आतमध्ये बॉक्सवाला पाहिजे बॉक्सवाला पाहिजे ना तुम्हाला

अच्छा तर किती किती बाय कितीचा पाहिजे

अच्छा अच्छा आणखी काही डायनिंग वगैरे बनवायचं आहे तुम्हाला

टेबल सहा नाही ना चेअर सहा येतील हां हां म्हणजे तुम्हाला गोल पाहिजे अंडाकाराचा पाहिजे चौकोन पाहिजे कसं पाहिजे

बरं मॅडम अच्छा तुमच्या जे दोन अडीच लाखाचं जो बजेट आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढले तर नाही चालणार का कमीत कमी तीन ते साडे तीन लाख रुपये लागतील हो हो हो मी येते आणि बघते तुम्हाला अल अलबम वगैरे दाखवते आणि तुम्ही डिझाईन पसंत करून घ्या बेडची ड्रेसिंगची आणि अलमारी वगैरे कशी पाहिजे त्याची ठीक आहे मी येते तुमच्याकडं हो हो हो ठीक आहे